नमस्कार मी एका बैठकीत बसलेली आहे आणि माझा मोबाईल रिचार्ज संपलेला आहे आणि मला अर्जंट व्यावसायिक कॉल करायचा आहे माझा त्यांचे कॉल येत आहेत म मला त्यांच्याशी बोलायचं आहे आणि मी तो म्हणजे माझा रिचार्ज कसा त्वरित करू शकते त्यासाठी तुम्ही मला मार्गदर्शन करा माझा मोबाईल नंबर आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवेन नाईन टेन